आम्ही लहान असताना खेळ खेळत होतो क्रिकेट किस्सा त्याचा खूप मोठा असेच असे सुट्टीचे दिवस चालू होते आमचे आय पी एल चालू होती आणि आय पी एल इकडं चालू होती आणि आम्ही दुपारच्या वेळेत क्रिकेट आमचा चालू असायचा क्रिकेट चालू असतानाच्या दरम्यान आम्ही खूप खेळलो खूप म्हणजे साधारण तीन चार तीन चार सामने झाले आमचे तीन चार सामन्यात दुसऱ्या सामन्याला माझी बॅटिंग आली आणि मी एका ओवरमध्ये पाच सिक्स मारला आणि एक फोर मारून म्हणजे त्या मॅचची मी रंगत वाढवली त्या मॅचच्या दरम्यान खूप रंगत वाढल्यानं एकदम अत्यंत चुरशीचा सामना आमच्यात झाला त्यातून एक विशिष्ट प्रकारचे असे मॅच रंगली त्याचा म्हणजे पुरेपूर आनंद आम्ही घेत होतो परत ते मॅच खेळत असतानाच्या दरम्यान आमच्या काही मित्रामित्रांच्यात भांडणं देखील झाली भांडणं अगदीच ती जीव घेण्यापर्यंत इतकी मोठी भांडणं होती भांडणं आणि त्या भांडणाला एक वेगळंच रूप आलं त्या भांडणातून एक माणसाचे बुद्धी किती बदलू शकते मॅचवर हे असं सगळं असल्यानं माणूस त्या मॅचवर किती डिप्रेस होऊ शकतो आहे किंवा माणसाची पूर्ण परिस्थितीच त्या पूर्ण मॅचवर अवलंबून असत्या म्हणजे माणूस किती वाहून जाऊदे त्यात हे आम्हाला तिथं त्या प्रसंगी वेळी केव्हा कळालं पण मॅच खेळत असताना आम्ही फक्त मॅचचा आनंद घेत होतो आणि एक काही मित्रांच्या डोक्यात असं आलं आहे की बाबा हे चुकीचं आहे तुम्ही खे व्यवस्थितच खेळला नाही किंवा काय ही परिस्थिती उद्भवल्यानंतर भांडणं खूप जोरात झाली जोरात म्हणजे अक्षरशः जीव घेण्या पलीकडची भांडणं होती ती पण मित्र परिवार आपला सोबत असल्यामुळे काही गोष्टी होत असतात पण असे आम्ही त्यात एवढे गुंतलो गुंतलो गुंतलो आम्हाला अक्षरशः टाईम कळला नाही की आम्ही किती वाजले आणि आम्ही काय करतो आहे ना आम्हाला कोणत्या गोष्टीचं भान ना कुठल्या गोष्टीचं भान ध्यान जेवण नाही काय नाही नुसताच आत फक्त खेळ आणि खेळावरच केंद्रित पूर्णपणे असा आमचा जो एक आनंदरम्य असा तो क्षण होता आणि तो क्षण आठवला की असं एक विशिष्ट प्रकारचं एक चेहऱ्यावर हसू एक ब परत मन एक असं आनंदी होतात खूप खूप म्हणजे चांगली आठवण आहे ती खेळाबद्दल आणि त्याचबरोबर आय पी एल चालू असल्यामुळे आय पी ची आवड आमच्यात निर्माण होती त्यामुळेच त्या गोष्टी घडल्या पण हा खेळ खतरनाक म्हणजे चांगला आहे चांगला आत्तापर्यंतचा म्हणजे माझ्या बघण्यातले खेळ आणि बघण्यातले खेळामध्ये हा माझ्या अनुभवातला क्षण म्हणजे उत्तम उत्तम असं एक उदाहरण माझ्यासमोर होतं की खेळामध्ये काही काय पण होऊ शकतं आहे आणि किती पण प्रकारचं काही पण घडू शकतं आहे त्यामुळं माणसानं ती किती स्पोर्ट्समनली घेतलं पाहिजे आणि एक एक त्याच्याकडं खेळ म्हणूनच बघितला पाहिजे ना की तो पर्सनल कोणता भांडण किंवा कुठली दुसरी गोष्टी त्यात आला नाही पाहिजेत हेही मी त्यातून शिकलो त्यामुळं खेळाचा आम्ही स्वाद पूर्णपणे घेतला आम्ही मित्रांनी